नमस्कार सर हो सर मी नारायण ई टेक्निक स्कूलमधून बोलते आपण

अच्छा या आधी कोणत्या शाळेमध्येे होते

सर आपली बस फॅसिलिटी आहे हां हो सर ॲडमिशन प्रोसेस आठ दिवसांपासून सुरू झालेलेएत आपण शाळा आपण आपल्याला पाहता येईल आणि शाळेची पूर्ण स सर्विस आणी सगळं आपल्याला पाहता येईल त्यानंतर ठरवता येईल हो सर सी बी एस सी सर स्कूल नाईन टू थ्री पी एम आहे नाईन एम ची हां सर प्रावेट टान ट्रानसपोर्ट आहे प टा पण स्कूल बसेस टाय अप केलेल सर

नाही सर ते गेल्या दहा वर्षांपासून आपल्या अशी त्यांचं टायप आहे त्यामुळे या दहा वर्षात काही तक्रार नाही त्यांची तर ह विश्वास आहे ना आ

चालेल ना सर आपण उद्या आलात तरी चालेल उद्या पहिल्या शनिवार असल्यामुळे शाळेला सुट्टी नाहीये तुम्ही उद्या येऊन गेलात तरी चालेल